हॅलो नमस्कार मी सारिका देशमुख बोलत आहे सर मला पॅन कार्डबद्दल थोडंसं विचारायचं होतं मी एक महिन्याआधी पॅन कार्डसाठी अर्ज केला होता आणि त्याला मी सगळे डॉक्युमेंट जोडलेले आहे परंतु ते अद्याप माझ्या घरापर्यंत आलेलं नाही बरं तर कधीपर्यंत येईल सर मला हे जाणून घ्यायचं होतं तर ठीक आहे ठीक आहे मी पावती क्रमांक सांगते झिरो सहा झिरो नऊ पाच ठीक आणि माझी जन्मतारीख आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याण्णव बरं बरं ठीक आहे सर मी आणि हो हो माझा ॲड्रेस त्याच्यावर आहेच तर त्यामुळं ते कधीपर्यंत येईल फक्त तेवढं मला माहीत करायचं होतं ठीक आहे सर हो हो नक्की धन्यवाद सर ठीक आहे हां